ठाणे ठाणे इथे पवनार म्हणून गाव आहे गाव आहे तिथे तिथे नदी पण आहे ती नदी छान आहे अशीच छान अशी सुंदर नदी आहे वाहतणारं पाणी तिथे जाऊन लोक छान बसतात छान असे धा तिथे बसतात रिलॅक्स म्हणून चांगलं जातात तिथे बसतात छान म्हणजे असं फ्री म्हणून लोक तिथे जातात बसतात छान म्हणजे असं छान वा वाहन वाहत वाहणारं पाणी पाणी पाहण्यासाठी लोक जातात तिथे बसतात नंतर मग त्याच्याच बाजूला असं सुंदर असं मंदिर आहे तिथे पण जातात तिथे छान बसतात मंदिरामध्ये बसले की असं शांत असं छान वाटते जेणेकरून आपण कुठे एक छा चांगल्या ठिकाणी आलो आहे आलो आहे बा असं असं सुंदर असं छान आहे तिथे मंदिर असल्यामुळे नदी असल्यामुळे त्याच बाजूला काही अंतरावर सु काही अंतरावर जाऊन ब पाहतो तर तिथे एक आश्रम पण आहे त्या आश्रमामध्ये जर गेलो एखादी तर तिथे असणाऱ्या बाया छान काम कर करताना ते पण बघू शकतो आपण तिथेच त्या राहतात तिथे झाडे वगैरे छान आहे त्यामुळे ते झाडांची पण छान झाडांची पण छान असं हे करतात छ झाडे पण सुंदर असे ठेवलेले असतात त्यांनी त्यांनी ठेवलेले असतात आणि तिथे झाडांची पण ते छान अशी सुंदर ठेवण करतात त्यामुळे तिथे पण छान असं जाऊन थांबावसं वाटते थान था जाऊन तिथे थांबावसं वाटते जेणेकरून आपल्याला की तिथे मन रमतं असं मन रमल्यानंतर असं वाटतं की घरी येण्याची इच्छा होत नाही त्यामुळे तिथे सुंदर असं जाऊन बसावसं वाटते